लहान मुलाकरता वर्तमानपत्रामध्ये विभाग असतात ते स्टिकर चिकटवणं त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये त्यांला बक्षीस ठेवतात त्याच्यानंतर त्याच्या त्या लहान मुलांच्या गाणे असतात गमती असतात काही हे असतात आणि ते त्यांच्यासाठी एक पान राखून ठेवलं पण असतं